नमस्कार हो आम्ही ऑनलाईन योगा क्लासेस घेतो कृपया तुम्हाला काय म्हणजे तुमच्या गरजांबद्दल सांगाल एक की तुम्हाला योगा कशासाठी शिकायचा आहे लाईक फिटनेससाठी शिकायचं आहे की जो तानता तणाव आहे तो कमी करण्यासाठी की काही आरोग्याचे हेल्थ इश्यूज आहेत तर त्यांच्यासाठी

अच्छा फिटनेस आणि ताणतणाव कमी करण्यासाठी प्राणायाम आणि काही रिलॅक्सेशन टेक्निक्स आहे तर त्या तुम्हाला खूप उपयोगी ठरतील पाठदुखीसाठी विशेष आसने शिकवता येतील तुम्ही या पूर्वी कुठे योगा वगैरे क्लासेस केले आहेत का किंवा योगा केला की ऑनलाईन वगैरे अरे छान ना मग सुरुवात मूलभूत असनांपासूनच करायला सोपं जाईल तुम्हाला तुमच्या ऑनलाईन क्लासेसची वेळ आणि फीबद्दल सांगते मी आमचे क्लासेस आहेत ना तर ते आठवड्यातून पाच दिवस असतात तर सकाळीचा टायमिंग आहे सात ते आठ आणि सायंकाळचा सहा ते सात तुम्हाला या दोन्ही वेळींग वेळांपैकी एक कुठलेही एक वेळ निवडता येईल प्रत्येक सेशन जे असेल ते एक तासाचं असेल आणि तीस मिनटं आपण आसनांसाठी देतो आणि पंधरा मिनटं ही प्राणायमासाठी देतो आणि पंधरा मिनटं रिलॅक्झेशन असतं आणि फी जी आहे ती प्रत्येक महिन्याला एक हजार पाचशे आहे

अच्छा ते सेशन ऑनलाईन झुमवर घेतलं जातं तुम्हाला सेशन चालू होण्यापूर्वी एक लिंक पाठवली जाईल तुम्ही ती लॅपटॉप किंवा मोबाईल वापरून कसंही सहजपणे सहभागी होऊ शकता तुमच्याकडे योगा मॅट आहे का काही साध्या गोष्टी लागतील जसं की पाण्याची बॉटल आरामदायी कपडे आणि क जर तुम्हाला आसनांसाठी एखादा आधार लागला तर मग एखादी उशी किंवा योगा ब्लॉक वगैरे उपयोगी ठरेल तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन फॉर्म भरू शकता मी त्याची लिंक तुम्हाला शेअर तुम्हाला शेअर करते तर तुम्ही त्या लिंकमध्ये रज जाऊन रजिस्ट्रेशन करून ओ रजिस्ट्रेशन फॉर्म भरून रजिस्ट्रेशन होऊन जाईल तुमचं उद्यापासून मी तुम्हाला लिंक पाठवायला सुरुवात करू का

नाही काही तयारी वगैरे नाही करायला लागणार ठीक आहे हॅलो अजून काही एन्क्वायरी कराल हो अर्थात आम्ही स सगळ्यांना व्हिडीओ ऑन ठेवायला लावतो आम्ही व्हिडीओ बंद नाही कराय करू देत त्यामुळे आमचं सगळ्यांकडे लक्ष असतं हो हो ठीक आहे चालेल प मला जरा ऐकायला नाही आलं पुन्हा विचारता का नियमित राहाणीसाठी टिप्स व्यवस्थित रोज पाणी वगैरे प्या अजून आहार वगैरे व्यवस्थित ठेवा ह्याच टिप्स येतात आणि बाकी काही असेल तर मध्ये आम्ही आसनं शिकवताना वगैरे सांगूच प्रत्येक आसनाचं हो हो ठीक आहे नक्की